ओके बोला मॅडम मी मयुरी बोलते

ओके तर आमच्याकडे आहे ते झुंबा क्लासेस आहे क्लासिकल आहे आणि फोक डान्स आहे असे तीन प्रकारचे डान्सेस चालू आहे आणि त्याचं टायमिंग जो आहे असे वेगवेगळ्याप्रकारे वेवेगळेवे डेटस् ठेवलेल्या आहे म्हणजे दहा दिवस आमचं तो जेन् हे दोन दिवसाचा एक झुंबा क्लास चालतो दोन दिवसाला प्रत्येक दोननंतरच्या दोन दिवसाला आमचं हे फोक डान्स चालतो आणि नंतरच्या दोन दोन दिवसाला क्लासिकल डान्स चालतो तर त्याचा जो टायमिंग आहे दुपारचा हो झुंबा डान्स क्लास होतात

तशी तर कॉ म्हजेन ॲक्चुअली स्टुडन्टस जर असतील छोट्या मुलं त्यांचे आहे तीनशे रूपये आणि मोठे जे असेल त्यांचे फाईव्ह हंड्रेड आहे टायमिंग राहणार आहे दोन दोन ते पाच दुपारचं हा जो ॲड्रेस आहे ना नंदनवन रोड भांडे प्लॉटजवळ आहे शेजारी ओके ओके चालेल तुम्ही मला तसा नाही की येण्याच्या आधी एक पाच मिनिटं आधी मला किंवा दहा मिनिटं आधी कॉलबॅक करा

ओके ठीक आहे चालेल बा ओके वेलकम